मी राहतो त्या परिसरामध्ये खाजगी बँक आहेत त्या एच डी एफ सी बँक आहे ॲक्सिस बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे कोटक महिंद्र बँक आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र बँक आहे खाजगी सरकारी बँकासुद्धा बऱ्याच आहे पण कर्ज घ्यायसाठी जर प प्रेफरन्स जर द्यायचा झाला तर खाजगी बँकांमध्ये कर्ज हे लवकर लवकर मिळतं त्यांची सर्विससुद्धा राष्ट्रीयकृत बँकापेक्षासुद्धा सध्या चांगली आहे कर्ज देण्याच्या बाबतीत तर राष्ट्रीयकृत बँकमध्ये मिळणारं कर्ज एखाचं घर घ्यायचं झालं फ्लॅट घ्यायचा झाला तर त्यांच्या अटी इतक्या आहेत की त्या पूर्तता करतानासुद्धा प्रॉ प्रश्न येऊ येऊ शकतात येताएत आणि ते प्रोसेससुद्धा आपल्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये एक जेवढं पाहिजे तेवढं हे मिळू शकत नाही ह्याच्या उलट खाजगी बँकांमधे जर कर्ज त एखादी प्रॉपर्टी खरेदीसाठी गेलं तर ते कस्टमर सोडत नाहीत आणि पाहिजे ते कागदपत्र असतील ते सगळे पूर्तता करून स्वतः घेतात त्यांचे एजंट घरी येऊन सगळं फॉर्म भरून घेतात सगळं व्हॅल्युएशन करतात अन त्याप्रमाणं खाजगी बँकांमध्ये चांगल्या पद्धतीने स सर्विस मिळते त्यामुळं तर आत्ताचा जर विचार केला तर राष्ट्रीयकृत बँकां पेक्षा सुद्धा कर्ज घ्यायचं असेल तर खाजगी बँकांमध्ये प्रेफरन्स म द्यावा कारण खाजगी बँका ह्या लवकरात लवकर कर्ज देतात लवकरात लवकर प्रो आपले अर्ज प्रोसेस करतात त्यामुळं खाजगी बँकांमध्ये आपल्याला कर्ज उपलब्ध क उपलब्ध करून उपलब्ध मिळु होऊ शकतं त्यामुळं पण प्रेफरन्स हा खाजगी बँकांना द्यावा कारण खाजगी बँकांमध्ये अनुभव असा आहे की कर्ज प्रकरण हे एक पंधरा दिवसामध्येे तुम्हाला तुमचा रिक्वायरचा चेक मिळू शकतो एवढ्या फास्ट का खाजगी बँका काम करतात